वजन कमी करायचे म्हटलं तर जे घरगुती उपाय असतात ते रोज सकाळी गरम पाण्या कोमट पाण्यामधे एक चम्मच शहद आणि निंबू घालून ते प्यावे रोज तीन किलोमीटर पायी चालावे भाताचे सेवन कमी करण्यात यावे